ट्रेकिंगच्या ठिकाणी लोक जास्त कचरा करतात प्लास्टिकच्या बाटल्या पण्या वगैरे असे तसे अस्ताव्यस्त टाकून देतात त्याच्यामुळं वातावरण खराब होते त्यांच्याकडे लोकांचं दुर्लक्ष करतात लोक त्याच्या त्यानंतर आम्ही जर गेलो तर ते कचरा जमा करून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो आणि परिसर नीटनेटका करतो ते लोकांना समजायला पाहिजे की आपण कोणत्याही वस्तू अस्ताव्यस्त फेकलेल्या लोकांना त्याचा त्रास होतो त्याच्यामुळे वातावरण दुर्गंधित होते दुसऱ्यांना त्याचा त्रास होऊ नये असे भावना निर्माण व्हायला पाहिजे